आमच्या भागात घडणाऱ्या गुन्हेगारीविषयी मी बद्दल बोलू इच्छित आहे माझं असं मत आहे की आमच्या इथं गरिबी असल्यामुळे आणि बेरोजगारी असल्यामुळं गुन्हेगारी वाढते कारण की जर बेरोजगारी असल्यामुळं लोकांना जॉब वगैरे भेटत नाही तर लोक चोऱ्यामाऱ्या करायला लागतात नाही तर मग असं लुटायला वगैरे लागतात माणसांना चालत्या रोडावरून चैन वगैरे हिसकून घेतात त्यांच्या गळ्यातली तर असं असं होतं कारण की आपल्या इथं बेरोजगारी आहे आणि गरिबी असल्यामुळं असं होतं तर मी हे बोलू इच्छित आहे की जर आपल्या इथं गरिबी आणि बेरोजगारी जर नीट झाली तर आपल्या इथं चोऱ्या आणि गुन्हेगारी थोडी कमी होईल आणि सगळं नीट राहील आपल्या भागात आपल्या राज्यात तर मी असं बोलू इच्छितो की पोलिस शासनाने आपल्या राज्यातील आपल्या सरकारने आपल्या राज्यातील बेरोजगारीवर आणि गरिबीवर काहीतरी मार्ग काढावे असं मी बोलू इच्छित आहे धन्यवाद